ज्यावेळी आपण लहानपणी शाळेत जातो त्यावेळी आपल्याला शाळेकडून वेगवेगळे वेगवेगळे क्रीडास्पर्धा शाळेकडून ॲवेलेबल करून दिले जाते जेणेकरून आपलं एंटरटेन्मेंट आहे जे ते चांगलं होईल आपल्याला खेळा खेळ खेळल्यामुळे आपण तणावमुक्त होतो एकदम आपला जो टाईम आहे तो आपल्या मित्रांसोबत एकदम चांगल्या पद्धतीने स्पेंड होतो आपलं जे दररोजचं रुटीन आहे त्या रुटींनमधून थोडासा आपल्याला रिलीवे मिळते जेणेकरून आपण आपल्याला चांगलं वाटते ते व्यक्तीसाठी एकदम चांगलं असतंय तर क्रीड्याच क्रीडास्पर्धाचे अनेक प्रकार असतात जसं की बॅटबॉल आणि फुटबॉल तर बॅटबॉल खेळण्यासाठी बॅटबॉल खेळण्यासाठी अनेक खेळाडू लागतात ज्यां जे आपले मित्रही असू शकतात जे आणि जे आपण मित्रांसोबत खेळू शकतो आहे जास्त जास्त लोकांचा जास्त लोकांची एक टीम बनवून आपण क्रिकेट खेळू शकतो जेणेकरून आपण आपलं जे टीमबद्दल आपण जे टीम करून खेळतो त्यामुळे आपला आनंद एकदम चांगला होतो कारण आपल्यासोबत अकरा ज अकरा जणांची एक टीम असते अकरा आणि अकरा बावीस लोक आपल्यासोबत खेळत असतात प्रत्येक जण आपल्या खेळाबद्दल आनंद व्यक्त करत असतो प्रत्येकजण आपले स्किल्स दाखवत असतो क्रिकेटमध्ये त्यामुळे हे क्रिकेट कुठलाही स् कुठलाही क्रीडास्पर्धेमधील कुठलाही एक खेळ आपण खेळलाच पाहिजे जसे आपण मोठे होत चाललो तसा आपला आपला जो खेळण्याचा जो हे आहे हे आहे तो कमी होत चालला पण जो महत्त्व आहे तो कमी होत चालला आहे पण आपण जसं जेवढं आपल्या अभ्यासाला महत्त्व देतो तेवढंच आपण आपल्या खेळालाही महत्त्व दिलं पाहिजे जेणेकरून आपली फिटनेस चांगली राहील एकाग्रता चांगली राहील आपण डिप्रेशन ब्लड प्रेशर आ हे जसे आजार आहेत ज्यां त्यांच्याकडून आपण वाचू शकतो आहे खेळांनी आप आपण आपल्या आपले जे फीलिंग्स आहेत ते आपल्या मित्रांना सांगू शकतोय आप ज्यावेळी आपण क्रिकेटसारखा गेम क्रिकेट किंवा कोणताही गेम खेळत असू त्यावेळी आपण आपल्याला टेन्शन हे जास्त करून त्रास देत नाही आपण त्याचा विचारही करत नाही कारण आपली एकाग्रता जी असते ती खेळावरच असते आणि जो तो एक दोन तास जो टाईम असेल तो आपण एकदम चांगल्या पद्धतीने आपण टाईम स्पेंड करतोय त्यामुळे खेळ हा प्रत्येकाने खेळलाच पाहिजे आणि क्रीडास्पर्धा जी हे शाळेत खेळ जी संस्था आहे ती जी आपलान आम्हाला ॲवेलेबल करून द्यायची आहे अशी ते एकदम चांगले शिक्षण होते धन्यवाद